मी पवनारचीच आहे पावनारला नदी आहे आणि विनोबा भावेंचा आश्रमसुद्धा आहे तिथे खूप टुरिस्ट येतात भेट देतात तिथे अशा काही गोष्टी आहे त्यांनी केलेले संग्रह त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी नवीन नवीन त्यांनी काय केलं आहे कसे त्यांचं जीवन झालं झा जगले कशा पद्धतीने त्यांनी लढा हे केला त्याच्याबद्दल माहिती सांगतात त्यांच्याबद्दल भेटवस्तूही देतात तिथे प्रोग्राम पण होते आणि पवनार खूप अशा खूप अशा स्पे स् स्पेसिफिक जागा आहे तिथे तुम्ही फिरू शकता आणि तिथे नंदी खेडासुद्धा आहे तिथे चिवडा पण छान मिळतो आणि तो तुम्हाला चाळीस पन्नासपर्यंत मिळून जाईन आणि पाणीपुरी पण खूप फेमस आहे विविध असे नदीच्या साईडला विविध अशा ते मूर्ती वगरे आहेत त्या मूर्तीमधून पण आपल्याला काही जाणून घेऊ शकतो की आपल्याला त्या कुठे मिळाल्या काय झालं काही लोकं असे सांगतात की जुना राजा होता पवन राजा त्यांनी भांडे वगैरे वाटायचा त्याबद्दल पण ते लोकं सांगतात की कसं करायचं काय करायचं आणि ते तिथे काही अशा गोष्टी आहेत आणि खरं पण वाटते की तिथे खरंच राजा होता